माझा व्यवसाय ग्राफिक डिझाइन आणि वेब डिझाइनचा असल्यामुळे त्याच्यामध्ये असं काय पर्टिक्यूलर शैली वगैरे असं नसतं पण हं काही कलाकृती खरंच खूप छान केलेल्या आहेत म्हणजे आता वेबसाईटसमध्ये पण काही थ्री डी वेबसाईट्स मी बघितल्या आहेत किंवा तिथे पण काही मागून व्हॉइस ओव्हर चालू असतो आणि पुढे कॅरेक्टर्स आपल्याला त्या पूर्ण फीचर्सकडे नेतात गेमिंगसारख्या वेबसाईट्स पण आता बनलेल्या बनतात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण बनतात तर अशा खूप छान कलाकृती मी बघितलेल्या आहेत शैलीचं म्हणाल तर वेबसाईटस्मध्ये ई कॉमर्सची वेबसाईट असते किंवा मग आपलं साधं कोणतं ऑफिस असेल तर त्याची वेबसाईट असू शकते किंवा अशा वेगवेगळ्या असतात त्या शैली असं परफेक्ट तुम्हाला मी नाही सांगू शकत पण अश्या वेगवेगळ्या वेबसाईट असू शकतात आता त्यांच्यामध्ये आता बघितलंत तर आधीचं आणि आत्ताचं जर बघितलं तर आधी असं होतं की वेबसाईटसमध्ये एवढं जास्त एंगेज होण्यासाठी कंटेंट नसायचा म्हणजे त्यात टेक्स्ट असायचं पण इमेजेस किंवा बाकीचे एलिमेंटस थोडे कमी असायचे आत्ता तसं नाहीये आणि आधी असं असायचं की आम्ही कोडिंग थ्रू वेबसाईट बनवायचो प्रत्येक फ्रेम वेगळी बनवायचो कोड करायचो ते चेक करायचो त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स यायचे पण ते लिमीटलेस होतं माझ्या मते इतके लिमिटेशन्स नाही येत कधीही आपण कसंही आपल्याला पाहिजे तसं बनवू शकतो पण आता असं आहे की वेगवेगळे सॉफ्टवेअर्स टूल्स आले आहेत त्याच्यामधून आपण फक्त फ्रेम डायरेक्टली टेम्पलेट्स यूज करून बनवू शकतो किंवा आता एआयचा पण जमाना आहे तर आपण साधे साधे प्रॉम्प्ट्स टाकून वेबसाईटस थ्री डी वेबसाईटस बनतात चांगल्या चांगल्या वेबसाईटस बनतात पण त्याच्यामध्ये ते कस्टमायझेशनचं पुन्हा आलं की जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला एक्झॅक्ट मिळेल याची खात्री नसते ह्याच्याव्यतिरिक्त असं आहे की जेव्हा मी कोडिंग करतो तेव्हा आम्हाला जसं हवं आहे तसं आम्हाला करता येतं